हॅलो कसा आहेस प्रशान बोलतो आहे अरे ओळखलं नाहीस का मला अरे मी जरा काम होतं तुझ्याकडे तू फ्री आहेस का अरे माझं आधार कार्ड अपडेट करायला मी दिलं होतं माझं नावाचं स्पेलिंग मिस्टेक होतं आणि ते मिस्टेकचे करेक्ट झालं का ते चेक करायचं होतं ऑनलाईन मला तर ऑनलाईनचं काय जमत नाही तुला जमत असेल तर सांगतो आहेस का बरं माझं नेट का तरी नेट फोर जीच आहे तुझं फाय जी आहे का बरं तू कधी फ्री आहेस तेव्हा मी येऊन तुझ्याकडे अपडेट झालं आहे का ते चेक करूया का आज नाही का पॉसिबल अरे आजच मला सबमिट करायचं होतं ऑफिसमध्ये प्लीज बघ की तेवढे चालेल बघ मी फोन करतो तुला तू फ्री झालं की मला सांग मी येतो तुझ्याकडे आणि कसा आहेस तू बरं थोडंसं काम होतं रे बघ पटकनून झालं तर झालं जर मला कामात असशील तर मला वॉट्सअपला सांग कसं कसं करायचं किंवा स्क्रीनशॉट काढून पाठव मी ते बघीन बरं ते लेंदी प्रोसेस आहे का बरं बरं इथं नेट कापी पण जवळ नाही आहे नाहीतर तिथे गेलो असतो बरं तुझ्या ओळखीचे आहेत का त्यांचा फोन नंबर सांग मला वॉट्सअप करतो आहे का बरं ठीक आहे नको वॉट्सअप नको सांग नंबरच हां पेन घेतो जरा नऊ आठ सात चार पाच तीन दोन शून्य पाच एक बरोबर ठीक आहे नंबर लिहून घेतला आहे तरी पण तुला जर माहीत असेल तरी सांगून सांगून टाक मला